नमस्कार सर मी तुमच्या शॉपवरून ऑनलाईन कॅमेरा बुक केला आहे सो मला त्याच्या गॅरंटी वॉरंटीविषयी थोडं तुमच्याशी डिस्कस करायचं होतं किती दिवसात तो कॅमेरा येऊ शकतो व जर त्यात येताना काही बिघाड झाले तर तुम्ही त्याची रिप्लेसमेंट करू शकता का ॲक्च्युली सर प्रश्न तसा नाही आहे विषय असा आहे की भरपूरजणं बोलतात की ऑनलाईन मागवलेल्या वस्तू डिजिटल गॅजेट्स वगैरे तर ते काही वेळेस आता आपण कॅमे मी कॅमेरा मागवला आहे तर मग त्या कॅमेराचे ग्लास वगैरे फुटण्याचे चान्सेस खूप असता तर सो जरी तो कॅमेरा माझ्यापर्यंत आला पण मग डॅमेजेस वगैरे असेल तर मग तुम्ही मला ते रिप्लेस वगैरे काही गॅरंटी वगैरे आहे का काही सांगू शकता का सर या विषय शंकाच नाही पण फक्त एक काय बोलतात ते आपल्यासाठी की हां जर असं असं झालं तर आपण त्यासाठी काय आहे पॉझिटिव थिंग आणि निगेटिव्ह थिंग त्यामुळे मी तुम्हाला कॉल करून या विषयी विचारते आहे सर हो ठीक आहे सर नक्कीच हो धन्यवाद